नमस्कार मी जेव्हा पी एच डी करत होते तेव्हा माझा विषय होता ओकार ओंकार विषयावर मी थेसिस लिहित होते आणि तेव्हा मला काही प्रॅक्टिकल करायची होती तर तेव्हा मी दोन प्रयोग केले होते एक झाडांवर केला होता आणि एक मुलांवर केला होता झाडांवरचा प्रयोग आधी सांगते झाडांचे दोन ग्रुप केलेत एका दहा दहा झाडं दोन ग्रुपमध्ये तीच झाडं सेम म्हणजे एका ग्रुपमध्ये जी झाडं घेतली होती तीच दुसऱ्या ग्रुपमध्ये घेतली आणि एका ग्रुपला रोज सकाळी मी ओंकार म्हणत होते एक पंधरा मिनटं ओंकार रोज एका ग्रुपला म्हणत होते झाडाच्या ग्रुपला आणि दुसऱ्या ग्रुपला काही नाही ते पाणी खत वगैरे जे काही मी घालत होते ते दोन्ही झाडांच्या ग्रुपला सारखंच देत होते फक्त ओंकार एका ग्रुपला म्हणत होते आणि एका ग्रुपला म्हणत नव्हते आणि साधारण महिन्याने मला असं दिसून आलं त्यामध्ये की ज्या ग्रुपच्या झाडाना मी ओंकार म्हणत होते त्या ग्रुपची झाडं छान वाढली छान फुलं आणि लवकर म्हणजे नॉर्मल जो ग्रुप होता की नुसतीच त्याला खत पाणी देत होते त्याच्यापेक्षा ओंकार ज्या ग्रुपला मी म्हटला त्या ग्रुपचे झाडं लवकर वाढली आणि लवकर त्याला फुलं म्हणजे कळ्या त्याला यायला लागल्या छान आता महिन्याभरात काय अगदी खूप त्याचा वाढतील आणि फळं देतील असं नव्हतं पण जो काही बदल महिन्याभरात जाणवला ती जास्त टवटवीत होती आणि जास्त त्याला कळ्या यायला लागल्या त्या झाडांना फुलझाडं होती ती आणि दुसरं नॉर्मल वाढत होती त्याला म्हणजे असं काय खूप काही वेगळं त्याच्यात दिसलं नाही पण हे दोन फरक त्या झाडांमध्ये जाणवले आणि दुसरा प्रयोग केला होता मुलांवर एक साधारण पण दहा ते पंधरा वर्षापर्यंत जशी मुलं घेतली होती आणि दोन गट केले होते आणि त्याच्या एका गटाला ओंकार शिकवले आणि दुसऱ्या गटाला नेहमीच आपलं अभ्यास घेत होते प्रार्थना म्हणणं किंवा जे काय असेल ते ज्या गटाला मी ओंकार म्हणत होते त्या गटाचे मग त्याच्यामध्ये पाच पाचच जण घेतली होती पाच मुलं एका गटात पाच मुलं एका गटात जे ओंकार म्हणत होते नियमाने आणि त्यांना घरीही म्हणायला देत होते ओंकार मं जे मी शिकवायची तिथे ते झाल्यानंतर घरीही रोज त्यांनी ओंकार म्हणायला मी त्यांना सांगत होते आणि परीक्षेमध्ये त्यांचा आणि हा प्रयोग मात्र मी रेग्युलर सहा महिने केला आणि त्यांच्या परीक्षेत विलक्षण फरक दिसून आला मार्कांमध्ये की जी मुलं कमी म्हणजे साधारण पन्नास ॲव्हरेज होती ती मुलं जवळजवळ सत्तर ते ऐंशीमध्ये गेली आणि दुसऱ्या गटाची जी मुलं होती ती थोडीशी म्हणजे पन्नासापासून पंचावन्नपर्यंत अशी पण ओंकार म्हणराऱ्यांत जी मुलं होती त्यांच्यात विलक्षण आणि नुसते मार्कं वाढले असे नाही तर त्यांचं बाकीचं जे की समजून घेणं नुसतं पाठांतर नाही तर ते समजून घेणं आणि आपल्या बुद्धीने लिहिणं हा महत्त्वाचा फरक त्यांच्यात पडला नुसतेच मार्कं वाढले असे नाही आहेत पाठांतर करूनही मार्क वाढवता येतात पण त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा जाणवला ओंकाराने की ते स्वतः विचार करून ती गोष्ट करायला लागले किवा त्या प्रश्नाचं उत्तर हे स्वतः विचार करून घ्यायला लागले नुसतंच पाठांतर करून लिहिले असं नव्हतं तं हे ओंकाराचे जे प्रयोग केले दोन हाही महत्त्वाचा फरक मला जाणवला आणि हा खूप छान अनुभव होता असे बरे बरेच प्रयोग केलेत ओंकारावर कारण माझा थेसिसचा विषयच ओंकार होता त्यामुळे पाच वर्ष खूप आणि छान त्याचे रिझल्टही खूप छान मिळाले ईवन माझ्याकडे पेशंट येतात मी योगा थेरेपिस्ट आहे माझ्याकडे पेशंट येतात त्यांच्यावरही मी ओंकाराचा म्हणजे ओंकार थेरपी थोडक्यात हल्ली ओंकार थेरपी सुद्धा नव्याने उदयाला येते आहे तर ती ओंकार थेरपी मी त्यांना देते त्यांच्या आजारामध्ये किंवा जे काही विकार असतील जास्तकरून मानसिक विकारांवर ओंकाराचा खूप छान परिणाम होतो म्हणजे तुमची स्मर नॉर्मल ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढते उच्चार चांगले होतात तुम्हाला ओंकार म्हणताना अ ऊ म आणि अनुस्वार ही तीन त्याच्यामध्ये जे साडेतीन मात्रांचा ओंकार आहे ते प्रत्येकाचं उगमस्थान त्याचं वेगळं आहे अचं जे उगमस्थान आहे ते नाभीपासून आहे ऊचं उगमस्थान आहे ते आपल्या गळ्यापासून आहे गळ्याच्या इथे आहे आणि मकार म्हणजे आपलं सहस्रार चक्र एकदम मेंदूच तर तो हे जे तीन साडेतीन मात्राचा ओंकार आहे तर त्या त्या ओंकार म्हणताना पण अ ओम् असा एक शास्त्रोक्त पद्धतीने जर त्याचा आपण उच्चार केला तर नक्कीच त्या त्या ति ठिकाणचं कार्य म्हणजे वेगवेगळे आपले अवयव आहेत नाभीजवळ वेगळे अवयव आहेत तुमच्या घशाजवळ आहेत सहस्रार चक्र म्हणजे आपला मेंदूच आहे तर मग जास्त लांबवला तर त्याचा सहस्रार चक्रावर म्हणजे मेंदूवर जास्त चांगला परिणाम होतो आणि ओंकार जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने म्हटला तर प्रत्येक अवय शरीराची प्रत्येक पेशीही कार्यरत होते आणि त्याचे रिझल्ट्सही चांगले मिळतात आजार लवकर वे बरे व्हायला मदत होते इव्हन डा नगरलायक डॉक्टर होते आता मी नाव सांगत नाही पण त्यांनी कोमात गेलेली बाई सुद्धा ओंकार थेरपीने बाहेर आणलेली आहे इतकं ओंकाराचं खूप छान महत्त्व आहे आणि त्याचे रिझल्टसही खूप छान मला मिळतात पेशंटवर जेव्हा मी करते आणि मानसिक आजार स्क्रेझेनिया ग्रुपवर जेव्हा मी काम करत होते तिथेही ओंकाराचा म्हणजे ही जी मुलं असतात मानसिक आजारची स्क्रेझ्रेनिया काय किंवा स्ट्रेस असेल एन्झायटी असेल ही चंचल असतात एका जागी बसत नाहीत पण ह्या ओंकारामुळे काही वेळ का होईना अगदी तासभर नाही पण जी अजिबात बसत नव्हती ती निदान दहा मिनटं पंधरा मिनटं तासभर एका जागी बसून ती त्यांचं आम्ही वर्कशॉप घेत होतो त्या वर्कशॉपमध्ये ती कामं करायला लागली आणि त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागली ओंकाराचे खूप खूप खूप काही बोलण्यासारखं आहे आणि ओंकार हे सगळंच आहे आपण ओंकारातूनच आलो ओंकारातून मध्येच परत जाणार आहोत त्यामुळे ह्या ओंकाराचे मला अनुभव खूप खूप छान आलेले आहेत धन्यवाद